मी माझ्या शहराच्या जवळपास खेड्यामध्ये जातो आहे त्या ठिकाणी मला एक जवळीक साधता येते कारण मी पूर्वी कापडाचा व्यवसाय असल्यामुळं मी ग्रामीण भागामध्ये भरपूर घराघरांनी वेळ दिलेला आहे आणि ग्रामीण लोकांमधून मला एक विचाराची देवाणघेवाण मिळते त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि खरोखरंच वडील माणसांचा अनुभव ऐकावयास मिळतो आणि बार बार मला ते अनुभव आल्यामुळं मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते आणि मी कीर्तनाच्या रूपामध्ये अभंगाच्या रूपामध्ये भजनाच्या रूपामध्ये प्रवचनाच्या माध्यमातून मला अनेकांना मार्गदर्शन करावं वाटते आणि अनेकांचं ऐकावं वाटते आणि त्यांच्याकडून मला काही शिकायला मिळाल्याबद्दल मी इतरांनाही काही शिकू शकतो असे हे ग्रामीण भागामध्ये जे प्रेम जे आहे आस्था जे आहे जे स्नेह जे आहे जी खुशी आहे ती इतरामध्ये दिसत नाही आहे कारण फार मोठं अंतकरण ग्रामीण भागातल्या आमच्या या बंधु भावा बहिणीकडं आहे कारण आम्हाला कोणत्याही गोष्टीची त्यांनी कमतरता आम्हाला भासू दिली नाही आम्हाला जेवण पाहिजे म्हणजे त्यावेळेस जेवण देतात आम्हाला जनावराला चारा पाहिजे म्हणजे त्यावेळेस आपणहून न सांगता आम्हाला आणून देतात सहयोग देतात तर किती हे आपुलकीचं एक प्रेमाचं वातावरण आम्हाला खेडेपाड्यानी ग्रामीण भागामध्ये ऐकावयास मिळते आणि पाहावयास मिळते आणि खरोखरंच आम्हाला एखादी शाळा जर असेल त्या शाळेमध्ये सुद्धा आम्हाला रिस्पेक्टनं आदरानी बोलावतात आणि त्या शाळेमध्ये सुद्धा आम्हाला आमच्या ब विचारानं समजून घेतात शिक्षक वर्ग पालकवर्ग त्यातल्या त्यात विद्यार्थी वर्ग पण तर आम्हाला एक ऊर्जा प्राप्त होते त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि म्हणून आम्हाला पावला पावलाला गावागावाची आठवण येते आणि जावं वाटते आपुलकी हे आमच्या रक्तामध्ये आहे ते इतरांनाही आम्ही आपुलकीनं वागू शकतोत हे आपल्याला शिकून घ्यायचं आहे आणि शिकायचं आहे खूप खूप धन्यवाद आत्ता रॅली चालली बघा ती